मी पेटी ज्याला हार्मोनियम म्हणतो ते माझं आवडीचं वाद्य आहे त्याचं कारण असं की माझे वडील हार्मोनियम वाजवायचे आणि आम्ही सहा बहिणी होतो आम्हाला सगळ्यांना ते गायला लावायचे त्यामुळे आपण पुढे जे मोठे झाल्याने त ते वाद्य वाजवू असं मला वाटायचं परंतु काळाच्या ओघात ते मला वाजवता आलं नाही ते अध्य्य का आवडतं हे याचं उत्तर माझं ऐकून कदाचित कुणाच मत सहमत होणार नाही पण मला का आवडतं ते मी मात्र प्रामाणीक पणे सांगते ते वाद्य वाजवताना त्या वाद्य वाजवणाऱ्याची त्या कलाकाराची जी बोटं हालतात त्याची ती तल्लीनता जी असते ती इतकी असते तो त्या पेटीच्याकडे न पाहतासुद्धा ते वाद्य वाजवतो त्याचं लक्ष त्या गायकाकडे असतं त्याचं सुराकडे असतं त्याचं तालाकडे असतं त्याचं तबल्याकडे असतं त्यामुळे मला ते हार्मोनियमवर वाजवणारे जे गाय गाय कलाकार आहेत ते फार मला मोठे वाटतात या गा गा या वाद्याबद्दलचं सांगायचं म्हणजे आकाशवाणी मुंबई केंद्रावर कित्येक वर्ष तरी हार्मोनियमला मान्यता नव्हती त्यासाठी बराच मोठा संघर्ष करावां लागला आणि आ म आ अंतिमता ते वाद्य मा मान्य मान्यप्रत झालेलं आहे तसं या वाद्याबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे हे तुम्ही हाताळणारे लोक पहा काही काही चित्रपटातल्या संगीतामधल्या काही गाणी अशी आहेत की ती हा भिकारी त्याच्या हातामदे तो हार्मोनियम असतो तो गाणं तो वाजवत असतो आणि त्या त्या वाजव त्या गाद्या त्या वाद्यावर एक शेजारी असलेल्या माणूस किंवा मुलगी गात असते तर अशा प्रकारे ते सर्वांना स श्रीमंतापासून ते गरिबापर्यत कुणालाही परवडण्यासारखं असतं आणि थोडा सराव करून ते वाद्य वाचव वाजवता येतं असं मला वाटतं त्याच भिकाऱ्याने जेव्हा त्यानी भीक मागण्यासाठी त्या वाद्याचा वापर केला त्याला का कोणता क्लास होता का हो त्यानी कसं वाजवल असेल कारण त्याच्यामध्ये असनारा जो दूता असते मार्दव असतं ते आणि सहजपणा सोपेपणा सर्व सूर सर सर्व प्रकारच्या सूर ग आळवण्याची त्याची ताकद हेी एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते म्हणून मला हार्मोनियम हे आ वाद्य फार आवडतं आणि त्याला त्याचा वापर हा आपल्या भारतीय संगीतामध्ये कित्येक तरी वर्षांपासनं कित्येकतरी पिढ्या घडवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याबद्दल माझ्या मनामध्ये जी काय थोडीफार संगीतातल्या इतर वाद्यांच्या तुलनेमध्ये मग बासरी असेल तंबोरा असेल सितार असेल यांच्या मानाने हे वाद्य सहज परवडण्यासारखंसुद्धा असं मला वाटतं आणि म्हणून ते घरा घराघरामध्ये ए ए काय म्हणतात त्याला गुरुच्या मार्गदर्शना शिवायसुद्धा ते थोडं सरावने वाजवता येण्यासारखं असतं असं मला वाटतं कारन माझ्या वडलांनी वाजवून ते आ्ही वाजवायचो सा रे ग म प आ सुरुवात जी सुरुवात आमची झाली ती ती काय आम्हाला कोणी शिकवली नाही पण ती झाली आणि नंतर मग आम्हाला हळूहळूहळू थोडीशी गाणी वाजवता आली शाळेतला जन गण मन आणि वंदे मातरम त्याच्यासाठी तर आम्हाला सराव किंवा बल सागर भारत होवो याच्यासाठी काय फारसा आम्हाला कोणत्या गुरुजनांची मार्गदर्शन नाही तेवढंही यायचं याचा अर्थ असा थोडा प्रयत्न केला तर ते वाद्य सोबं आहे असं वाटतं म्हणून मला हार्मोनियम आवडतं